हो मॅडम हा आपल्याकडं आहे आहे आहे हो आहे पन्नास साठ हजारपर्यंत असेल हो घरी आणून लावायची दीड हजारापर्यंत आपले माणसं येऊन लावतात तुमच्या घरी

हो कूलरपण आहे कूलर आहे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे हो फिरिक्स कंपनीचा आहे सॅमसंगचं आहे आहे ना आपल्याकडे डबल डोअरचेपण आहेत सिंगल डोअरचेपण आहेत योग्य रेटमध्ये मिळेल आपल्याला येऊन पहा तुम्ही हो छान आहेत कलरपण गोल हो गोल्डनपण आहे हो हो हो हो फ्रीजची पंचवीस तीसपर्यंत जाते डबल डोअरची सिंगल डोअरची पंधरा सोळापर्यंत हा हा हा हो कधीपण तुम्ही येऊन हे करून जा नंतर पाठवून देऊ आम्ही शिफ्ट कधी द्यायचा आहे पण हा तुम्ही आज येऊन चॉईस करून जा पैसे बुक करून घेऊन जा

हा चा